हो आमच्या आमच्या भाषेमध्ये इथं म्हणलं तर खूप एम एच सव्वीस नांदेड नमस्कार नांदेड असे खूप न्यूज चॅनल आहेत नमस्कार नांदेडकर वगैरे अजून त्या चॅनलवर म्हणजे तर इथंलच्या लोकांना म्हणलं तर मराठीमध्येच न्यूज ऐकायला खूप चांगलं वाटते ऐकायला जसं वर्तमानपत्र न्यूज चॅनलवरले अजून आकर्षण न्यूज देते सगळं जसं की नांदेडच्या रोजच्या घडामोडी ॲक्सिडेंट होणे ट्राफिक रोड प्रॉब्लम अजून हे गुन्हेगारी बर का सगळ्यात जास्त म्हटलं तर अजून अल्पवयीन मुले अल्पवयीन मुले गाड्या चालवणे नशा करणे अशा घडामोडी आणि खरं म्हणलं तर नांदेड म्हणजे सगळ्यात जास्त म्हणलं तर हे अल्पवयीन मुले गाडी चालवणे हे करणे नशा करणे ह्याच्यामुळे पण बातम्या हेच असं अजून इथं म्हणलं तर लहान्या मुलांपासून वयस्कर मुलांना मराठीमध्येच न्यूज ऐकायला चांगलं वाटते इथं सगळ्यात जास्त फेमस म्हणलं तर नमस्कार नांदेडकर आहेत आमच्या नमस्कार चौफुलपाड्याचे त्यांचे चॅनल आहे नमस्कार नांदेडकरवरती खूपच आकर्षण न्यूज दाखवतात कधी हसायच्या कधी हे कधी काही कधी काही कधी नांदेडमधल्या सेलची कधी कोणते ऑफर आले की ॲड दाखवतात काय दाखवतात आणि नांदेडमध्ये म्हणलं तर खूप छ छोट्या छोट्या वस्तूंपासून काय होते काय नाही ते सगळं ह्या चॅनलवर दाखवत असतात त्यांनी आपण म्हणून एम एस सव्वीस नांदेडकर ते पण खूप चांगलं आहे मी एकाची तारीफ करत नाही आहे